दक्षिण भारतात जो स्वयंपाक बनतो तो मला बनवायला आवडतो कारण तो सोपा आणि साधा आहे जसं दक्षिण भारतात जास्तीत जास्त भात आणि मच्छी खाल्ल्या जातात जसं त्याला फिश फ्राय पण फिश फ्राय खातात आणि जास्तीत जास्त भाताचा उपयोग जास्त केला जातो आणि त्यासोबतच आंबट दही किंवा त्याची क कढी किंवा ताक या प्रकारे ते केल्या जातो आणि खायला पण चांगलं राहतं आणि लवकरात लवकर बनतो म्हणून या प्रकारचा मला स्वयंपाक कराय करायला आवडतो